हो आमचं जे अकोल्याचं जे सरकारी रुग्णालय आहे सर्वोपचार रुग्णालय आहे तिथे मध्ये बरीच कमी आणि उपचार महागडे नाहीत पण जे काही आहे ते लांबच लांब रांगा लागतात आणि दुसरी अशी गोष्ट की तिथं जो उपचार करायला पाहिजेत तिथे डॉक्टरांची फार संख्या कमी आहे आणि गर्दी असल्यामुळे जसा पाहिजे तसा उपचार होत नाही म्हणून हा मला खूप वाईट अनुभव आलेला होता आणि कोव्हिडमध्ये तर बरं काही सांगायचंच काम नव्हतं त्यामुळे खूप खूप मानसिक ताण झाला मानसिक ताण झाल्यामुळे सरकारी रुग्णालयात जाण्यास माणूस घाबरतो आणि सरकारीमध्ये तुम्हाला बरंच आणि त्याच्यातही सरकारी सोबत तर सोडाच पण प्रायव्हेटमध्ये पण जरी गेलो तरी प्रायव्हेटमध्ये तर लूटमारच केली त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम झालेला आहे